हॅलो मी सविता भोसले बोलते आदर्शनगर धाराशिव धाराशिव रेल्वे स्टेशन ना हो का बरं बरं बरं काय झालं आहे दिवाळीची सुट्टी लागत आहे आणि दिवाळीच्या सुट्टीसाठी मला माझ्या मुलाकडे जायचं आहे आणि तो गुवाहाटीला राहतो आहे आणि त्याच्यासाठी मला काय करायचं आहे ॲडवान्स बुकिंग करायचं आहे रेल्वेचं त्याच्यामध्ये म माझे तारीख जी आहे ना ती आहे अकरा आक्टोबर दोन हजार पंचवीस आणि त्याच्यामध्ये मला असं बुकिंग करायचं आहे की मला कम्फर्ट झोन हवा आहे मला ए सीचं म्हणजे थ्री टायरचं बुकिंग करायचं आहे तर गुवाहाटीसाठी आणि माझे ए सी टायरसाठी आपण थोडंसं मला मदत करा माझा आय डी जो आहे तो त्रेचाळीस एकवीस आहे आणि पी टी तर माझं बुकिंग तुम्ही जरा थोडीशी मदत करा मी तुम्हाला माझे सगळे डिटेल्स सांगत आहे त्याप्रमाणे ओके खूप खूप धन्यवाद खूप खूप धन्यवाद